सांगलीमधील पाच ठिकाणं पटवर्धन यांचं गणपती मंदिर गावातलं मोठं गणपती मंदिर त्यानंतर मिरासाहेब दर्गा त्यानंतर बागेतला गणपती हरिपूर नंतर वारणा आणि कृष्णेचा संगम असणारं हरिपूर गांव आणि पाचवं माई घाट सांगली